मी नेहमी दुचाकी गाडी चालवतो माझ्या व्यवसायात मला दुचाकीशिवाय काम पूर्ण होत नाही गाडी चालवत असताना कधीकधी फार मोठी आव्हानेसुद्धा येतात त्यावर खबरदारी म्हणून मी योग्य ती काळजी घेतो फार गर्दीच्या रस्त्यात मी माझ्या गाडीचे इंडिकेटर त्यानंतर सिग्नल लाईट्स अप डाउन हे फार व्यवस्थित ठेवतो आणि मी माझ्या गाडीचे पायातील ब्रेक हा फार उत्कृष्ट ठेवतो त्यासोबतच समोरचाही ब्रेक वापरण्याची मला नेहमीची सवय आहे त्याचीसुद्धा काळजी घेतो हेल्मेटशिवाय मी गाडीवर बाहेर जात नाही हेल्मेट फार आवश्यक आहे आणि थोडा लांबचा प्रवास असेल तर पायाचे अँकलेट आणि हाताचे अँग्लेटसुद्धा वापरतो एवढे असतानाही हेल्मेड घालूनसुद्धाही मी गॉगल वापरतो हेल्मेटचा ग्लास हा फार ट्रान्सपरंट असतो गॉगल डोळ्यापासून संरक्षण करेल त्यामुळे बाहेर उन्हातही गाडी चालवताना त्रास होत नाही हेल्मेट डायरेक्ट अंगाला तोंडाला डोळ्याला हवा लागू देत नाही आणि पायाचे हाताचे अँकलेट गाडीवरून पडल्यास सेफ्टी राहते गाडीची कंडिशन चांगली ठेवली तर कसलीच अडचण जात नाही टायरचा दर्जा उत्कृष्ट पाहिजे टायर हे चांगल्या रीतीचे असल्यास गाडीचा ब्रेक व्यवस्थित लागतो गाडी कंडिशन चांगली असली तर गाडी चालवताना कसलाही धोका निर्माण होत नाही गर्दीच्या ठिकाणी सेफ्टी ठेवणे फार आवश्यक आहे अंतर दोन वाहनातील सुरक्षित ठेवावे